राज्य परिवहनची गुणवत्ता ही अ त म्हणजे आपल्याला जे आपन स्वप्न बघितलं हो तून का आपल्याला फिरायचंय कोणतं प्लेस बघाचाय तर याचं हे करण्यासाठी आपल्याले ते विशेष पुूरवत असते आणि आपली इन्कम ते या राज्य परिवहनामुळे आपली तिथं होऊन आपण ते फिरू शकतो आणि आपन जेव्हा भारतामध्ये कुठेही प्रवास करतो तेव्हा मला असं वाटते की आपला जो आहे इन्कम त्याच्यामधून आपण भारतात प्रवास करून आपले स्वप्न पूर्ण करून आपल्या फॅमिलीला नेऊन आणि आपण ते पूर्ण करू शकतो असं मला वाटते आणि गुणवत्ता ही अतिशय चांगल्या प्रमाणे पन्नास टक्केपर्यंत तर त्याचं सूट दिली जाते आणि खास तर महिलांना तर सुटंच आहे फ फिफ्टी पर्सेंट त्याच्यामुळे हा प्रवास करण्यासाठी आणि प असे स्थळं वगैरे बघण्यासाठी हे खूप चांगली मोहीम आहे आणि हे मला खूप आवडते किंवा आणि मी याच ट्रॅव्हल क नेहमी मी करत असतो तरी हे परवडणारे आहे आणि मला हे खूप छान वाटतं